हां हो हो हो बोला ना बोला हो हो शेरवानी सूट शेरवानी सूट ब्लेझर कोट याच्यासाठी तुम्ही अकोल्यात कोणालाही विचारा आपलंच नाव सांगतया

बरं बरं बरं बरं किती किती शिवायचे आहेत सर किती पीस शिवाय किती

हां ते ते बघा ते आपल्याजवळ तुम्हाला काय थ्री पीस पहिजे थ्री पीसमध्ये कसं आहे ते शर्ट येते वेस कोट येते आणि कोट येते बरोबर ब्लेझर हां एक स सफारी टाईप ते वेगळं राहते ते हे थ्री पीस झालं तर आणि फोर पीसमध्ये म्हटलं तर मग त्यात पॅन्ट पण येऊन जाते तर कपडा तुम्ही देचाल की कपडा आमचा

बरं बरं बरं बरं

तर तुम्ही सांगितलं नाही तुम्हाला थ्री पीस शिवायचा आहे की फोर पीस शिवायचा आहे मग सगळं फोर पिसेस ना बरं बरं बरं बरं बरं तर चालतंय ना तुम्ही कधी येत आहे इकडे चालतंय परवाला या आज संध्याकाळी आला तरी चालतंय पण तुम्हाला कधी लागणार तुम्ही जर आज संध्याकाळी माप जर दिलं तर तुम्हाला दहा दिवसात भेटून जाईल मग तुम्हाला थोडं मग तुम्हाला हो मग तुम्हाला आजच यावं लागेल म्हणजे मी ट्राय करून पाहतो ठीक आहे हे झालं तर नाही ते आज येऊन जा मी पाहतो जर तुम्ही आज लवकर आले ॲडव्हान्स जमा करून द्या शिलाई माहीत आहे ना शिलाई आठ हजार रुपये लागतील त्यातलं तुम्ही अर्धे आज ज दोन्ही याचे नाही आठ चार पीस पाहिजे तर आज आठ हजार रुपये शिलाई आहे आपल्याजवळ एका याचे दोन याचे सोळा हजार होतील तुम्ही या ना पाहू न आपण बोलू ना दादा तुम्ही तुम्हाला कोणीन हां सोळा हजार होतात अरे अरे मग आपण तुम्ही घरचेच माणसं आहे काही विषयच नाही या आले की बोलू आपण

ठीक आहे ठीक आहे तुम्ही येऊन जा सॉ याच्यावर शॉपवर मग आपण बोलू नाही नाही आज संध्याकाळी आज संध्याकाळी या तुम्ही हो चालतं आहे चालतं आहे या ठीक हो ठीक